नृत्य हा असा एक प्रकार आहे जे आपण आपल्या मनानी कशाही प्रकारे नृत्य करू शकतो ह्यामध्ये म्हणजे जर तुम्हाला नृत्य येतही नसेल तरी तुम्ही तुमच्या मनाने कशाही प्रकारे आपले हातपाय हलवून तुम्ही हा नृत्य करू शकता त्यामुळे आपण ह्याला आत्मविशविष्कार असं म्हणू शकतो